आमच्या क्षेत्रातील मृत्यूचे मुख्य कारणे सांगायचे झाल्यास दारू ह्या व्यसनामुळे अतिशय जास्त प्रमाणात लोकांचे मृत्यू होत आहेत बालमृत्यूचे प्रमाण सांगायचे झाल्यास बालमृत्यूचे प्रमाण हे अतिशय कमी आहे कारण लहान मुलांसाठी लसीकरण उपलब्ध असल्यामुळे लहान मुलांची काळजी या लसीकरणामार्फत घेतली जाते ह्या बाबतीत सरकारी योजना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत वेळोवेळी बाळांचे लसीकरण हे सरकारी दवाखान्यांमार्फत होत आहे त्यामुळे बाळांचे बालमृत्यूचे प्रमाण हे कमी आहे